हॅलो सर तुम्ही जैस्वाल रेस्टॉरंटमधनं बोलत आहात का मी पल्लवी गणेर बोलत आहे मी नं काल तुम्हाला एक एक समोशाची ऑर्डर दिली होती ती मला नं माझ्या घरच्यांना खूप आवडली तर मला ते ऑर्डर पुन्हा द्यायचं आहे तर ते तुम्ही होम डिलेव्हरी करू शकता का मी गर तुम्ही